सुरवातीच्या काळात माणूस जनावरांचा वापर करायचा वाहतुकीसाठी म्हणजे हत्ती गाढव यांच्यावरून ओझी वाहिली जायची घोड्यावरून माणसं फिरायची हळूहळू चाकाचा शोध लागला आणि घोडागाडी बैलगाडी या वाहनं वापरण्यात आली मग इंग्रज आले इंग्रजांनी रेल्वेचा शोध लावला आणि भारतात रेल्वे चालू केली सुरवातीच्या काळात रेल्वे इंधनावर चालायची आता ती डीजेल पेट्रोलवर चालते पण रेल्वेचा आपल्या देशाला खूप चांगला फायदा झाला आहे आणि रेल्वेशिवाय प्रवास सोपा नाहीच आहे आजकाल मग दोन चाकी गाड्या आल्या मग चार चाकी गाड्या आल्या तीन चाकी आली रिक्षा रिक्षा पण खूप इम्पॉर्टंट आहे साधनात प्रवासी या सगळ्या गाड्या आधी इंधनावर चालायच्या कोळशावर वगैरे नंतर त्या डीझेल पेट्रोल याच्यावर चालायला लागल्या आणि आत्ता त्यात इतका बदल झाला की आता इलेक्ट्रिक गाड्या आल्या आहेत म्हणजे खूप वेगाने झपाट्याने बदल घडून आला विमानं तर आहेतच दुसऱ्या देशात जायला हेल्प होते समुद्री मार्गाने मोठे मोठे जहाज आले आहेत आधी छोट्या छोट्या नाव वगैरे होत्या जहाज आलेत जहाज म्हणजे एखा मोठ्या इमारतीसारखे जहाज जहाज आता मेट्रो आले आहेत आता मेट्रो पण खूप इलेक्ट्रिक आहे त्यामुळे लोकांना त्रास पण नाही आणि वापरण्याच सोयीजनक आहे त्यामुळे खूप म्हणजे प्रवासी साधनात खूप चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे आणि प्रा साधने पण वेगवेगळ्या प्रकारची आलेली आहेत त्यामुळे लोकांना सोयी खूप चांगल्या मिळत आहेत लोकांचं जीवन सुखकर झालं आहे